भाऊ आम्हाला नागपूरला जायचे आहे हो भाऊ पण आमच्याकडे कॅश नाहीये तर तुम्ही नागपूरला तिथं आपलं बर्डीचं पण आम्हाला सोडून द्या हो तुम्हाला आम्ही ऑनलाईन पेमेंट करून देऊ आपल्याकडे फोन पे आहे ना फोन पे नाहीये का सर पे टी एम असेल ना हो हो हो नाही आमच्याकडे आहे पण सुटे पैसेपण नाहीयेत तर मी तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करून देते चालेल ना ऑनलाईन पेमेंट केलं तर आपलं कार्ड सुरू आहे न ठीक आहे ना मग मला तुम्ही तिथे घेऊन चला मी माझेपण पैसे तुम्हाला ऑनलाईन देऊन देते आणि मैत्रीणचेपण देऊन देते हो हो ऑनलाईन घेऊ शकता ना तुम्ही काही असं काही काही प्रॉब्लम तर नाहीये ना हो हो हो हो आजकाल सगळीकडे फोन पे पे टी एम जी पी ए आहेच हो चालेल ना मग माझ्याकडे फोन पेपण आहे तुम्ही सांगा कशाने पैसे तुम्हाला देऊ ठीक आहे ठीक आहे मी पे टी एमने तुम्हाला पेमेंट करून देते ठीक आहे चालेल